तीन आठ दोन हजार एकवीसला मी अठरा वर्षाची झाली होती म्हणून माझा हा वाढदिवस खूप मोठा केला होता ते पंचवीस तीन दोन हजार पंधरा या दिवशी माझ्या लाडक्या बहिणीचा जन्म झाला होता ह्या दिवशी मी खूप आनंदी होती माझ्या कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे वीस जुलै दोन हजार बावीस होता सव्वीस एक दोन हजार बावीस या दिवशी आम्ही पुण्याला फिरायला गेलो होतो सत्तावीस आठ दोन हजार बावीसला आमची चिखलदरा येथे मैत्रिणीसोबत ट्रीप निघाली होती